मी एका मीटिंगसाठी नाही तर एक कॉन्फरन्स रहाते आमच्या आमच्या ऑफिसच्या तर त्याच्यासाठी मी नं गुगल मीट आणि व्हाट्सअप कॉल या दोन टेक्नॉलॉजीचा युज केलो ज्याच्यामध्ये दोन्ही मला आवडते पण त्याच्यामधे बेस्ट म्हणजे गुगल मीट त्याच्यामधे नेट थोडा स्लो राहिला तरी आवाज क्लियर येते आणि आवाज बरोबर रहाते व्हिडिओबी चांगला दिसते आणि त्याच्यामध्ये स्क्रीन शेअर करायचा बी ऑप्शन राहते की आपल्या मीटिंगमधे आपल्याला कोणाला काही दाखवायचा राहिला तर ते स्क्रीनमधून आपण आपला दाखवू शकतो पण व्हाट्सअपमधे फक्त व्हिडिओ कॉल होते फक्त बोलू शकतो तोंड दाखवू शकतो बाकी काही नाही तो माझा जो एक्सपीरियंस आहे तो गुगल मीटसोबत बोहोत चांगला आहे